आमच्या भागात वारंवार दिसणारे पक्षी म्हणजे कावळा कोकिळा घु घुबड परत चिमण्या पण दिसतात पण त्या सगळ्यामध्ये मला जो पक्षी आवडतो तो म्हणजे कावळा

तो नव्वद टक्के लोकांना आवडत नाही पण तो कावळा आमच्या ग्रीलवर ये येऊन बसतो कधी दरवाजावर बसतो त्याला रोज चपाती येतो रोज घरात असा डोकावून बघतो आणि काव काव करतो आणि काव काव करतो आणि तो सासू सासरे मला आवाज देऊन सांगतात साक्षी चपाती अन् तर तेव्हा मी त्याला चपाती देते आणि तो चोचीमध्ये चपाती घेतो आणि शांत मग काव काव करायचं थांबतो असं आणि त्याला म्हणजे रोज त्याची सवयच झाली आहे रोज सकाळी दहा वाजता आमच्या ग्रीलवर येऊन बसणारच त्याच्यामुळे तो मला खूप आवडायला लागलाय तो कधी नाही आला तर करमत नाही मला

बऱ्या बऱ्याच लोकांच्या तिथं कावळा जातो तर त्या लोकांना आवडत नाही तो आला की

आणि तो कधी कधी तर वर पण येतो टेरेसवर पण ब बसतो तिथे पण येऊन कावकाव करत असतो म्हणजे त्याला चपाती खायचीच असते माझ्या हातची म्हणून तो तिथे येतो मग मी त्याला खायला खाली जाऊन चपाती पण देते तेव्हा तो कुठे शांत होतो म्हणून मला हा कावळा प्राणी कावळा पक्षी खूप खूप आवडतो